हॅलो रामराम सर हां तर आपण कुठून बोलता बरं ब तर तुमच्याकडे काय होलसेलमध्ये ऑफर आहे का तर आपल्याला आता अंबेजोगाई सिटीमध्ये आपल्याला दुकान टाकायचे आहे असं ऐकण्यात आलं आहे की तुमच्यापाशी होलसेलमध्ये भेटते चांगले भेटते ब्रँडमध्ये भेटते

जेनट्सचं आहे आपलं ड्रेस स्त्री ड्रेसमध्ये मोठे साईजमध्ये हा जीन्स पॅन्ट शर्ट कुडता व्हाईट हां हां हां हां आपल्याला कुडता पण पाहिजे मध्ये हळदीचा कुडता लग्नामध्ये घालण्यासाठी आपल्याला डेलीसाठी असं ड्रेस गावा वगैरेला जाण्यासाठी हां नवीन शॉप टाकायची आपल्याला त्याच्यामुळंचं सांगितलं मला एकजणाने असं असं ती पण तुमच्याकडूनच घेते का

हां हां हां बरं हां कसं आहे

हा बरं तर ड्रेस मग कसं असतील तीस घेऊ चारशे साडे चारशे

पॅकिंग वगैरे आपल्या दुकानावर पडेल ना का तिकडे यावं लागेल हां हां नाही आप आपल्या तिकडे तर येणं होणार नाही आपल्याला पण असं ऐकण्यात आलं की त्याच्यामुळं तर आम्ही ऑर्डर दिली सर तर इकडे येईल ना तुमची ऑर्डर का येणार नाही ट्रावल्समध्ये वगैरे अशे टा टा येतात ना हो हो हो चालत आहे मग कसं आहे मग एक एक पीस कितीला बसते आपल्या

शर्ट पॅन्ट का तीनशे हां हां बरं बरं सर त्यात थोडंफार कमी होणार नाही का नाही पाचशे म्हटलं तर सहाशे घेऊ आपण तेवढं काय पण जास्त घेतला असता कमीजास्त करावा कमीजास्त होईल का बरं बरं बरं बरं तर आपलं ठिकाण कुठं आहे बीडमध्ये का बरं बरं हां हां अंबेजोगाईमधे मोरेवाडी म्हणून आहे तिथे शॉप टाकायची आपल्याला चौक म्हणजे यशवंतराव चौकात हा सर तुमच्या ऐकण्यात नाही आली का आंबेजोगाई नाही शिटी तर मोठीच आहे शिटी

बरं कमीजास्त करता आणखी काय नाही आणि चिल्ड्रन्सचा कितीला बसंल सर मोठ्याचा झाला हां बरं चिल्ड्रंस कितीला लावतो लास्ट ते सहाशे पीस घेऊ आम्ही सहाशे पीस घेऊ म्हणजे सांगता ना म्हणजे

वरंटी तर चांगलेच पाहिजे कलर बिलर जाणारे न जाणारे म्हणजे हां अँकल टाईपमध्ये आहे ना पँट जीन

ड्रेशीसमध्ये क्रचीसमधे मध्ये फाटलेले नाही का नाही आपल्याकडं आता नवीन नवीन आहेत ना पण त्याच्यामुळं लेडीजच ह जास्त येणार ना आपल्याकडे लेडीजला पण ठेवणार नाहीत ना आपण कामावर त्याच्यामुळं हां आपली पहिली सुरूवात आहे काही दिवसानी लागले तर घेऊ मागवू तसं काय नाही आता सध्या बारा बाय चाळीसचं टाकायचं असं लांब टाकायची जरा हां हां सर काय नाय असं आपल्या नंबरवर टाकलं तरी असं पेपरकॉर्डर पाहिजे लिननमध्ये पाहिजे हां डेलीमध्ये पाहिजे हां आता ज जसं नवीन नवीन नवीन नवीन पण निघालेले ना तसं कोटमध्ये नाही कोटमध्ये नाही काही हां हां हां

नाही नाही शूजची काय गरज नाही पण चप्पल फ्लिपलॉप चप्पल पुढारी चप्पल तशीच बरं बरं ते कसं असतंय बरं बरं बं मग आलेले घेऊ भेट मग काय करा हो हो आपल्याला येन एस म्हणून नाव टाकायचं आहे दुकानाचं हा लेटेस्टमध्ये टाकायचे हां हां नाही ना तुमच्या बोलण्यावरच समजलं आम्हाला माणुसकी आहे हा तसं काय नाही भेटही घेऊ तसं काय नाही आपल्याली माहिती आहे हां

हो हो

बरं चालते सर

ह सर उद्या सकाळी येत आहो हा बरं बरं चालते सर हो हो हो हो ठेवू का सर माहितीबद्दल धन्यवाद सर हो हो चालेल ठेवतो